तुम्ही सह्याद्री मोबाईल शॉपीबद्दलमधून बोलत आहे सर मी तुम्हाला यासाठी कॉल केला होता की मला नवीन डिव्हाईस पर्चेस करायचं होतं सर आपल्याकडं आत्ता लेटेश्ट आलेलं कोणतं आहे

सर माझं बजेट आहे ना माझं बजेट सर कमीत कमी द तीस ते पस्तीस हजारापर्यंतच होतं तर मला तीस ते पस्तीस हजारापर्यंत चांगलं डिव्हाईस तुम्ही सजेश्ट करू शकता सर त्याबद्दलचे कॉलिटी फीचर्स वगैरे मला एक्झॅक्ट प्राईस वगैरे तुम्ही सांगू शकता प्लीज एक्सप्लेन करा

ठीक आहे सर तर त्याची किती जी बी रॅम वगैरे आहे काय आहे सर स्पेस किती आहे त्यामध्ये सर कॅमेरा कॉलिटीबद्दल सांगू शकता सर सर ओप्पो सोडून तुम्ही दुसरा ब्रँड सजेश्ट करू शकता सर मोटरोलामध्ये जर बघायचं ठरलं तर मग कसं होईल कोणतं डिव्हाईस सगळ्यांत बेश्ट राहील कोणता येतो सर सर त्याच्यामध्ये स्पेस वगैरे कसं आहे त्यामध्ये काही किंमत वगैरे काही डिस्काउंट होईल सर असं आहे मला यो आपण जो पहिल्यांदा ओप्पो रेनो सांगितला तर मला त्याच्यावरती काही डिस्काउंटबद्दल माहिती कळेल आणि समजा मला जर ई एम आय ऑप्शन करायचे आहेत तर मग कसं होईल कोणता ई एम आय कोणत्या कंपनीचं बेस्ट राहील आणि मला ग डाऊन पेमेंट वगैरे किती करावं लागेल काय सर मंथली किती हप्ता बसेल सर डॉकुमेंट कायकाय लागतील ईएमआयसाठी

झीरो डाऊन पेमेंटवर मिळून जाईल की काही अमाऊंट डिपॉझिट करावी लागेल सर ओक्के सर सर डिव्हाईस लगेच ॲव्हेलेबल होऊन जाईल ओके सर थँक यू सर मी ई एम आय ऑप्शन चूज करतो आहे सर ड डॉक्युमेंट कोणते कोणते सोबत आणू बोलले ओके सर थँक यू आपला ॲड्रेस कुठं आहे ओके सर चालंल थँक यू सर मी तुम्हाला रात्री विजिट करेल थँक यू सर